हां नमस्ते सुमधुर स्वीट्स

हो मिळतील ना ताई

आपल्या दुकानात आता खूप वेगवेगळ्या प्रकारची पण आपण मिठाई बनवायला सुरुवात केली आहे ताई म्हणजे काही बंगाली मिठाई असेल किंवा काही इंदोरकडची स्पेशल मिठाई असेल असते तशी असं आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जर तुम्हाला भेट म्हणून वगैरे जर द्यायचे असतील पॅकेट तर वेगवेगळ्या ह्याचे आपण एकत्र कॉम्बिनेशन करून सुद्धा बनवू शकतो बॉक्सेस तर तुम्ही ते टेस्ट नक्कीच करू शकता इथे दुकानामध्ये एकदा येऊन हं आणि

हो हो हो हो हां

आहे ना ताई आपल्याकडे त्याच्यातही वेगवेगळे फ्लेवर्स पण आपल्याकडे आता आलेले आहेत आंबा आहे गुलकंद आहे केशर पिस्ता आहे असं ते पण त्या मलई बर्फीमध्ये वेगवेगळे आले आहेत तर तुम्ही तिन्ही टेस्ट करू शकता दुकानात येऊन आणि मग साधारण किती संख्या असेल बॉक्सेस आपल्याला किती हवे आहेत

हां बरं

साधारण हे आपल्याला कोणत्या तारखेला अपेक्षित आहे किती दिवस आहे तुम्ही अजून ओके हो हो चालेल आपल्याकडे सगळ्या ॲवेलेबल असतात तुम्ही एकदा दुकानात या टेस्ट करा मग आपण ऑ निम्मा तरी ॲडव्हान्स देऊन मग आपण ऑर्डर फायनल करतो हां सर्व सर्व प्रकार अव्हेलेबल आहेत तुम्ही जीपे करू शकता कार्ड पेमेंट करू शकता किंवा कॅश कसं तुम्हाला सोयीचं असेल तसं फक्त आपण फिफ्टी पर्सेंट ॲडव्हान्स घेतो बल्क ऑर्डरसाठी हां दुकानात येऊन दुकानात येऊन टेस्ट तर करा मग आपण डिसाईड करूया हां

चालेल चालेल चालेल आपण प्रत्यक्षात डिस् डिसाईड करू हां आणि हो जरूर जरूर जरूर मी असते दिवसभर मॅडम फक्त दुपारी दोन ते चार मी नसते हां ओके हो जरूर या बाय